हो मी शक्य तेवढ्यावेळा संगीताच्या मैफिलींना जमतो विशेषत शास्त्रीय संगीतांच्या कार्यक्रमांना जाणं मला खूप आवडतं जसं की प भीमसेन जोशींच्या स्मृती दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात किंवा सवाई गंधर्व महोत्सवात अशा ठिकाणी बसून मोठ्या कलाकारांचं गाणं ऐकताना खूप शिकायला मिळतं त्यांच्या तालीम आवाजातलं बारकावे आलापांची रचना हे सगळं मी मनातून टिपून ठेवतो मला स्वतः गाण्याची आवड आहे त्यामुळे अशा कार्यक्रमातून प्रेरणा मिळते आणि मला माझ्या गायनात काय सुधरायला हवं हे समजतं कधीकधी मी थेट नोट्स घेतो किंवा कार्यक्रमानंतर कलाकारांशी संवाद साधतो हे अनुभव पुस्तकांपेक्षा वेगळे आणि खूप जिवंत असतात त्यामुळे हे कार्यक्रम म्हणजे माझ्यासाठी एक शिकण्याचं जीवंत माध्यमच आहे